आमच्या गावात अंत्यसंस्कार संबंधित कोणते संस्कार आहे असे की ज्यांच्याकडे मयत झाली त्यांच्याकडे आम्ही शेजारीपाजारी जाऊन त्या लोकांना त्यांच्या घरच्या लोकांना सगळ्यांना धीर देते त्यांचे अश्रू पुसते आणि त्यांना खूप काही मनाचा धीर देऊन त्यांना आम्ही सगळ्यांना सांभाळून त्यांचे अश्रू पुसते त्यांना चहापाणी आणि मयत गेल्यानंतर आमच्या सगळ्या शेजारीपाजारी बाया आम्ही त्यांच्याकडे आमच्या घरूनच जेवण बनवून देते आणि त्यांना जेवणासाठी खूप आग्रह करून कारण त्यांच्याकडे मयत झालेली असते त्यामुळे त्या खूप नाराज असते आणि आम्ही शेजारी जे लोक असतो त्या लोकांना खूप धीर देऊन त्यांच्याशी म्हणजे चांगल्या पद्धतीने बोलणे प्रेमाने आणि जेवणासाठी किंवा म्हणजे चांगलं आनंदी राहण्यासाठी त्यांना चांगलं प्रोत्साहित करते चांगली म्हणजे आनंदाची एक त्यांना ओळ देते आणि जेव्हा अंत्यसत्कार झाल्यानंतर जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेला त्यांची अंघोळ कारण स्मशानभूमीमधे जंतू असे काही किटनाटक असतात त्यामुळे घरी आल्यानंतर त्यांना अंघोळीसाठी अंघोळ करून देते सगळ्यांना जेवण चायपाणी आणि सगळ्यांशी चांगलं बोलणं चालणं असं त्या लोकांना आम्ही धीर देते म्हणजे असं शेवटी त्यांच्यासाठी सगळ्या बायाच येऊन त्यांच्याशी बोलणं चालणं सगळं दोनतीन दिवस त्यांच्याकडे दुःख वातावरण असते दोनतीन दिवस त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना धीर देणे हेच संस्कार आहे